हॅलो अरे काय झालं आहे माझं पी यू सी प्रमाणपत्र आहे ना तर ते संपलं आहे आणि मला ते नवीन करायचे अपडेट करून घ्यायचे हा हा रिन्यू करायचे तर मग तू केलं होतं ना तुझ्या गाडीचं पण पी यू सी काढले ना आता हा तर त्याची काय प्रोसेस आहे मला त्याबद्दल माहिती पाहिजे होती माझं संपत आहे आता एक दोन तीन दिवसात संपत आहे

कोणत्या साईटवर आर टी ओच्या साईटवर जावं लागेल का ओके म्हणजे परिवहनसेवेच्या साईटवर जायचं आणि त्याच्यामध्ये आपला गाडी नंबर टाकायचा आणि पी यू सी सर्टिफिकेट अपडेशनवर जायचं ओके चालेल ठीक आहे